हॅलो रोहन हां मी आतिश बोलतो आहे अरे आपल्याला परवा दिवशी रात्रीचे चित्रपट पाहण्यासाठी जायचं आहे तू यि येऊ शकतो का हो संध्याकाळी रात्री नऊ वाजताचा शो आहे हां आपण जाऊ हो घरच्यांना विचारशील घरचे पण येत आहे हो घरचे आले तरी पण चालेल काहीही अडचण नाही असं त्यामध्ये आपल्याला जे रेगुलर त चित्रपटाचं तिकीट आहे त्यामध्ये आपल्याला कन्सेशन देता येते जर परवा दिवशी आपण संध्याकाळी रात्री गेलो तर आपल्याला ते दोनशे रुपयांचं तिकीट एकशे चाळीस रुपयांमध्ये देत आहे

हो जाऊ की आपण खूप चांगलं आहे त्याची जाहिरात पण मी बघितली र रस्त्याने आज घरी येताना त्याची जाहिरात पण बघितली खूप छान आणि तो चित्रपट पण खूप छान आहे असं मला वाटतं आणि चित्रपट बघायला आपण संध्याकाळी जाणार आहे संध्याकाळची मजाच वेगळी असते खूप लोक येतात हो हां हो नं आपण पैसे पण वाचवू शकतो आणि तिकीट पण आपल्याला ते कमी मिळतं आहे परवा दिवशी

तो चित्रपट आपल्याला खूप कमी किमतीमध्ये बघायला मिळतो आहे तसा तो त्याला दोनशे रुपये लागतात आपल्याला पर हेड शंभरच रुपये ला एकशे चाळीसच रुपये लागणार आहे आणि जाहिराती आणि खूप सवलती साऱ्या उपलब्ध आहेत तिथं पाणी बॉटल वीस रुपयांची पाणी बॉटल ही तिथं पंधरा रुपायला पण त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर जेवणामध्ये पण आपण तिथं सँडविच वगैरे मागवू शकतो आणि ते पण कमी किमतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे